मराठी भाषा ही आपली मातृभाषा मानली जाते मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी स बोलली गेली की पाहिजे सार्वजिक ठिकाणीसुद्धा या मराठी भाषेचा आपल्या वापर जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे आणि वेगवेगळ्या ऑफिसमध्येसुद्धा मराठी भाषा जास्त वापर केला पाहिजे आणि हॉटेल दुकाने हेसुद्धा बोर्ड मराठी भाषेत लावले गेले पाहिजे मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर आपण आणि जोप केला पाहिजे तरच मराठी भाषा आपली जपण्यासाठी तिला दर्जा मिळेल आणि मराठी भाषा ही शाळेमध्येसुद्धा मग जास्त प्रमाणात बोलली पाहिजे बोलली गेली पाहिजे मराठी भाषा ही आपली प्रत्येक ठिकाणी बोल मोठ्या मोठ्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा बोलली गेली पाहिजे आणि मोठ्या सिटीमध्येसुद्धा मराठी भाषेचा वापर जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे तर आपण तरच मराठी भाषा पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तसेच मराठी भाषेचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी केला गेला तरच मराठी भाषा आपण तिला जास्त प्रोत्साहन देऊ शकतो आणि ज्या मराठी भाषा ही आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी बोलली गेली पाहिजे जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर आपण केला पाहिजे आपल्याला जीवनशैलीमध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करू श केला तरच